तीन तीन दोन हजार एकवीस या तारखेला माझ्या बहिणीचे लग्न झाले सात दोन दोन हजार एकवीस या तारखेला माझा वाढदिवस होता तेरा पाच दोन हजार एकवीस या तारखेला माझ्या बहिणीचा वाढदिवस होता आठ चार दोन हजार एकवीस या तारखेला माझ्या आईचा वाढदिवस होता सोळा चार दोन हजार एकवीस या तारखेला माझ्या आईबाबाच्या लग्नाचा वाढदिवस होता